हॅलो अॅमेझॉन कंपनी मी अंजली शुक्ला होडी ऑफरमध्ये रिअलमी फाईव्ह एस हा मोबाईल ऑर्डर केला होता तरी त्याचे मला खूप पॉजिटिव इफेक्ट दिसलेत एक महिना झाला तरी तो हॅन्ग नाही मारत आणि त्याची कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे साऊंड इफेक्ट पण खूप चांगला आहे त्याची बॉडी स्लिम आहे आणि तो कलर खूप छान आहे तरी तुम्ही मला ऑफरमधे चांगला मोबाईल प्रोवाइड केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद